मह महाराष्ट्राला सणांची एक वेगळी परंपरा लाभली आहे महाराष्ट्रामदे प्रत्येक महिन्याला कोणताना कोणता तरी सण असतोच आणि सण म्हटलं की आमच्याकडे गोडदोड हे बनतंच आपण पाहिलं तर मराठी महिने चैत्रपासून अगदी फालगून महिन्यापर्यंत कोणता ना कोणता तरी सण येतोच तर सुरवात करू आपण चैत्रापासून च्र हा मराठी नऊ वर्ष असतं त्यामदे आणि त्याची सुरुवात होते गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीपाडवायला मराठी नऊ वर्ष प्रारंभ होतं तर गुढीपडायच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा बेत असतो पुरणपोळी आणि ते पुरणपोळीतून जी डाळ असते त्या डाळीचे जी कटायची आमटी ते केलं असतं पुरणपोळी ही दुधासोबत किंवा तुपासोबत खूपच छान लागते त्यानंतर वैशाख येतो वैशाखमदे आपल्याकडे अक्षतिया ते अक्षतृतीला सुद्धा आपल्याकडे काही ना काही गोडदोड होतंच आता अक्षतृती दिवशी कदाचित सगळ्यांकडे श्रीखंडपुरी असते श्रीखंड हे कधी कधी काही लोक घरीसुद्धा बनवतात किंवा बाहेरून विकत आणतात जेष्ठामदे ते वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊस वगरे असतो त्यावेळीसुद्धा क गोडधोड काही ना काहीतरी बनवलं जातंच आशाडामदे एकादशी असते ज्यामध्ये वरीचा भात बनवला जातो शेंगाण्याची आमटी केली जाते श्रावणामधे नागपंच श्रावणा श्रावण हा महाराष्ट्रातील सणांचा महिना असं म्हटलं जातं कारण श्रावणामधे सुरुवात होते नागपंचमीने नागपंचमी रक्षाबंधन नंतर नारळी पूर्णिमा गोकुष्टमी हे सगळे सण श्रवणामधे येऊन जातात तर तर रक्षाबंधन आणि नारळपुर्णिव्याच्या दिवशी नारळपुर्णिम्याच्या दिवशी आपल्याकडे परंपरा आहे की आपण नारळी भात बनवतो त्यादिवशी समुद्रामदे नारळ अर्पण केलं जातं कारण दर्या जो कोही बांधव आहेत ते दर्याला एक नारळ देतात की जे वर्षभरात त्यांना मासेमटी जातील त्यांची रक्षा करावी यासाठी तर त्या दिवशी आपल्याकडे भहुतेक ठिकाणी नारळीबात बनवला जातो कारनंतर येतो सणांचा राजा म्हणजे आमचं गणपती सण भाद्रभत महिन्यात मायद्राबाद मेमधे गणेश चतुर्थी असते आणि तुम्हाला माहीत आहे गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्याकडे होतात ते स्वादिष्ट असे मोदक तांदळाच्या पिठामदे एक आकार देऊन त्यामदे नारळ खोब नारळ गोळ याचं एक मिश्रण टाकून ते वाफवून जो पदार्थ बनवला जातो आणि जो आमच्या गणपती बाप्पाला प्रच प्रचंड आवडतो तो म्हणजे मोद त्यानंतर अश्विन महिन्यामधे दुर्गापूजा येते दसरा येतो दिवाळीसुद्धा येते दिवाळीमधे साधारणता पधार्थ नाही तर ते फराळ बनवलं जातं त्या फराळामदे लाडू बेसनचं लाडू येतो मुगाचं लाडू येतो चकली चिडा शंकरपाळी अगदी बोरं त्यानंतर तो मार्गश्रीष मार्गश महिना हा भौते भौते भौतेक लोकांच्या घरी एक उपवास होऊन पाळला जातो त्यामदे गुरुवारचे वृत केले जातात आणि प्रत्येक गुरुवारी काही ना काही ते गोडदोड असतंच अगदी खीरपासून खीर गुलाबजामून श्रीखंड पुरे पुरणपोळे हे सगळं बनवलं जातं त्यानंतर पौष म्हने तिथे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी असतेच त्यानंतर इथं माग माग आणि फालगुन फालगुनमदे होळी असते आणि होळी म्हटलं की पुरणाची पोळी ही आलीच तर हे महाराष्ट्रामधे हे सगळे पदार्थ बनवले जातात